नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळ्याच्या दिवस चालू आहे त्यांना आपण वर्षा विहाराला जलविहाराला जात असताल तर असे खूप पर्यटन स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत पण सध्या पाऊस खूप असल्यामुळं आपण वर्षविहाराला पर्यटनाला जात असताना तुम्ही इतरही ठिकाणी जाऊ शकता जसे की माळशिरसमध्ये अकलूजमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत शिवपार्वती मंदिर आहे गणेश मंदिर आहे आकलाही देवीचं मंदिर आहे आणि ऐतिहासिक असं किल्ला आहे या ठिकाणा आपण भेट देऊ शकता नीरानदीच्या काठी बसलेले अकलूज एक शहर आहे आणि ते माळशेज तालुक्यामधे येते या माळशेज तालुक्यामधे अकलूज हा पर्यटनाचा एक केंद्रबिंदू हो होऊ पहात आहे या अकलूजमध्ये श्री गणेश मंदिर आहे हे गणेश मंदिर निरा नदीच्या काठी बसलेले आहे सुंदर असं भव्य मंदिर आहे खूप छान प्रसन्न असं वातावरण त्या ठिकाणी दिसते कडेने निरा नदी डाव्या बाजूने वाहत आहे उजव्या बाजूला प्रसन्न करणारी अशी शंकरपार्वतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी बाग आहे आणि त्या बागेमध्ये खूप असे आंब्याची झाडं आहेत हे एक ठिकाण आपणासाठी एक पर्यटन डेस्टिनेशन होऊ शकतं त्यानंतर अकलूजला अकलाई देवीचं मंदिर आहे ए अकलाई देवीच्या नावावरून अकलूज हे त्या शहराला पडलेलं नाव आहे आकलाई देवी नवसाला पावते ते खूप असं एक सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिरामध्ये आले की आपण आपले मन प्र मन प्रसन्न होऊन जाईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे मंदिर निरा नदीच्या काठी असलेले आहे तसेच याच ठिकाणी एक जुना पुरातन ऐतिहासिक काळातील एक किल्ला आहे सध्या तिथं शिवसृष्टीची रचना उभारण्यात आलेल्या आहे संध्याकाळी लेजर शोही असतो तोही आपण पाहू शकतो आपल्याबरोबर आपल्या लहान मुलांना कुटुंबांना आनंद देण्यासाठी या ठिकाणी आपण येऊ शकता तसेच अकलूजचे सयाजीराजे वॉटर पार्क ही खूप फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक तिथे येत असतात या ठिकाणीही आपण वर्षाविहारासारखा जलविहाराचा आनंद घेऊ शकता सयाजीराव वॉटर पार्क गणेश मंदिर अकलाई देवीचे मंदिर शिवपार्वती मंदिर असे खूप ठिकाणं अकलूजमध्ये फिरण्यासारखे आहेत अनेक चित्रपट अनेक लावण्या लावणी उत्सव महोत्सवाचे कार्यक्रम अकलूजमधे होत असतात अनेक मालिकांची सुटणी अकलूजमधे होत आहे त्यामुळे आपणा जर जवळ कुठे पा प पाहायला फिरायचं आहे यायचं असेल तर अकलूजसारख्या डेस्टिनेशनला आपण येऊ शकता अकलूज हे सध्या कमी खर्चात आणि कमी वेळात पाहण्यासारखे पर्यटन केंद्र आहे त्या ठिकानी आपण येऊन आपला संपूर्ण दिवस एक हटके स्वरूपात घालवू शकता अकलूजमधे अनेक स्ट्रीट फूड आपल्याला अनेक प्रकारचे स्ट्रीटफूडची दुकानं दिसतील अनेक प्रकारचे हॉटेल्स आहेत अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला खाण्यासाठी तिथं त्या ठिकाणी फळे दिसतील प हे पदार्थ दिसतील ते आपण खा घेऊ शकता आणि आपला दिवस आपला आपल्या फॅमिलीबरोबर आनंदाने घालवू शकता त्याचबरोबर अकलूजपासून थोडं काही अंतरावर तुम्ही जर गेला ते तर आपल्याकडे शिखरशिंगणापूर सातारा जिल्ह्यात वसलेले एक शंभू महादेवाचं पुरातन मंदिर आहे तेही आपण पाहू शकता परत नात्यापुत्याला एक शिवमंदिर आहे ते हे आपण पाहू शकता म्हणजे अकलूज आणि अकलूज च्या परिसरामध्ये अनेक अशी सौंदर्य ठिकाणे पर्यटनासाठी अनेक केंद्र आपण पाहायला आहेत ते आपण त्याचा जरूर आनंद घेऊ शकता धन्यवाद